जिल्ह्यात काही महत्त्वाची स्थानिक प्र प्रसारण स्रोत आहेत फोनवर ॲप चालतं बी सी सी एलचं केबल चॅनल आहे सिटी चॅनलचं आहे टी व्हीवर चॅनल आहे टी व्हीवरून माध्यमातून सर्व समुदायाला माहिती पुरवली जाते स्थानिक वृत्तपत्रं आहेत लोकमत आहे देशोन्नती आहे गुड ईवनिंग सिटी आहे सक दिवसाच्या ज्या बातम्या आहेत त्या रात्रीच छापून येतात गुड ईवनिंग सिटीमध्ये हा पेपर रात्रीच वाटला जातो काही क्रिमिनल लोक आहेत गुंड आहेत ते रात्री फिरत राहतात चाकू तलवारी घेऊन अशा लोकांकडे गरज देण्याची लक जरूरत आहे काही नशेच्या आहारी जातात नशा करून क्रिमिनल बनतात काही बॉड पितात काही गांजा पितात नशेच्या हालतमध्ये काही क्राइम करतात अशा लोकांकडे लक्ष देण्याची गरज आहे